तर जो मराठी भाषा आहे ही महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची भाषा आहे आणि मी तर म्हणेल महाराष्ट्र म्हणजेच मराठी महाराष्ट्राच्या तना मना धनात मराठी बसते आणि हे जे आहे सांस्कृतिक अस्मितमध्ये मराठी भाषेची भूमिका बजावते म्हणजे बजावते कारण ह मला असं वाटतं की प्रत्येकजण मराठी बोलतो आणि जर आपल्याला मराठीला महाराष्ट्रला दर्शवायचं असेल ना तर मराठी गरजेची आहे असे विचार करा की तुम्ही म्हरा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तुम्हाला मराठी येत नाही असं नाही होऊ शकत कारण मराठी गरजेची आहे आणि महाराष्ट्राध्ये आहात आणि तुम्ही कोणाला बोलतात तुम्ही म्हणतात मला मराठी येत नाही तरी ही काही गर्वाची गोष्ट नाही आहे ही लाजची गोष्ट आहे ठीक आहे तर आणि मराठी हे अभिमानाची गोष्ट आहे ठीक आहे आणि कोणालाही जरी बोलायचं असेल तर राज्याला दर्शवायचं असेल तर मराठी ही भूमिका मराठी ही भाषा भूमिका बजावते आणि असे तर मला तर वाटते म्हणजे वाटतेचं कारण प्रत्येक संतांनी कीर्तन असो भारुड असो ओविज असो किंवा जे ही गृ पुस्तक असो काही असो ते जे लिहिलेलं आहे ते मराठीमध्येच लिहिले आहे जे ज्ञानेश्वरी आहे भावार्थ दीपिका आहे आणि जे पण काही मोठी महान ग्रंथ आहेत ते मराठीमधूनच लिहिले आहेत त्यामुळे मराठी ही गरजेची आहे आणि भूमिका ती बजावतेच